माझ्या जीवनातील सर्वात आव्हानात्मक वाट आणि पालथा घातलेल्या मार्गांपैकी एक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आम्ही मुंबई टू लडाख हा आम्ही प्रवास केला होता त्या प्रवासामध्ये आम्ही तेरा जणं होतो तर आम्ही प्रथमतः मुंबईवरून ट्रेनने आम्ही अंबाला कॅन्टला गेलो अंबाला कॅन्टवरून नंतर आम्ही आमच्या दु बाइक्स र राइडला आम्ही सुरुवात केली तिकडून आम्ही बाइक चालवत आम्ही लह लेह लडाख ला पोचलो तिकडे सगळ्यात महत्त्वाचा आणि आव्हानात्मक वाट मला ही जोझिला पास वाटली जोझिला जोझिला पास ही वाट ही मला ह्यासाठी वाटली की त्या रस्त्याला एक तर एका साइडला तुमच्या डोंगर दुसऱ्या सायडला एक तर तुमच्या खोल दरी नाही तर नदी म्हणजे तुमचा जरा तरी तोल चुकला तर तुम्हाला खोल दरीमध्ये तरी पडायचं आहे नाही तर मग तुम्हाला नदींमध्ये तरी पडायचं आहे आणि तिकडे रस्ते हे आपल्या नॉर्मल रस्त्यांसारखे साधे सरळ असे रस्ते नाही आहेत प्रत्येक रस्ता हा तुम तुम्हाला ओबड धोबड दगडा मातीचा की तुम्हाला गाडी काही करून कंट्रोल करूनच चालवायची आहे तुमचा हात आणि पाय आणि डोळे ह्या तीन गोष्टींवर तुमचं कंट्रोल पाहिजे तर तुम्ही तिकडे गाडी आरामात जीव मुठीमध्ये घेऊन चालवू शकता तुमचं जरा तरी लक्ष चुकलं तर तुमचा तिकडे अपघात कारण त्या एवढ्या कडक अशा वाटेमध्ये फक्त तुम्ही फक्त नसता तर त्या टाइमिंगला तिकडे कधी दरड कधीही येऊन कोसळेल कोणत्या खड्ड्यामधून तुमचे गाडी पडेल हे सुद्धा सांगता येत नाही तसेच त्या रोडला मोठ मोठे ट्रकवाले असतात त्यांचा सुद्धा बॅलन्स जातो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळून विचार करून डोळे नीट उघडे ठेवून हात आणि पायांचा गाडीवर कंट्रोल ठेवून मन शांत ठेवून तिकडे चालवावं लागतं म्हणून मला आत्तापर्यंत माझ्या जीवनातल्या जेवढ्या मोठ्या मी ट्र ट्र सफ सफर केला आहे त्यातली आव्हानात्मक वाट की मला जोझिला पास ही आपल्या जम्मू काश्मीरमध्ये आहे ती वाटली